पंधरा लाख पाच हजार तीनशे पन्नास सहा लाख आठ हजार नऊशे साठ पंचवीस हजार सहाशे पन्नास दोन लाख पस्तीस हजार सहाशे नव्वद आठ लाख वीस हजार पन्नास सोळा लाख सातशे पन्नास